मला आत्तापर्यंत बौद्धिक आव्हान देणारं आणि मला मनाला भावणारं असं पुस्तक म्हणजे द सिक्रेट रहस्य रहस्य म्हणजे काय तर एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे त्याने शून्यातून केलेलं विश्व निर्माण करण्या्मागे त्याचे असलेले लॉजिक त्याचे रहस्य खरंच हे पुस्तक वाचल्यावर समजतं की अगदी खाण्याची कमतरता असताना इतकी शून्य परिस्थिती असतानाही काही लोकं अगदी जगात लोकप्रिय होऊ शकतात ते त्यांच्या आयुष्यात इतके यशस्वी होऊ शकतात हे दी सिक्रेट पुस्तक वाचल्या नंतरच समजतं हे पुस्तकं आपल्या रोजच्या आयुष्यात देेखील खूप प्रेरणादायी ठरतात आपणही अगदी सर्व सुखसुविधा उपलब्ध असताना देखील काहीच करत नाही ही खंत मनाला मात्र नक्कीच लागून जाते आणि मला हे पुस्तक यासाठी आवडलं की अगदी म्हणजे यशस्वी लोकंही त्यांना काहीच अडचणी येत नाही असं मात्र नाही त्यांना येनाऱ्या अडचणी त्यावर त्यांनी केलेली संयमी मात त्यां अडचणीच्या काळात त्यांनी ठेवलेला संयम त्यांनी ठेवलेली शांतता त्यांची वैचारिक बुद्धी ह्या सगळ्या गोष्टींचाही अभ्यास करायला मिळतो आणि हो या गोष्टी आपण आपल्या परिवारासोबत आपल्या मित्र मैत्रिणींसोबत नक्कीच चर्चा करायला हव्या यातून आपल्याला आपल्या मित्र परिवाराला खूप काही गोष्टी शिकायला मिळतील आणि कदाचित आपनही द सिक्रेटमध्ये आपली स्टोरी लिहू शकतो